हो आमची उपजीविका विजेवर अवलंबून आहे विजेशिवाय आजच्या जमान्यामध्ये काईस नाही आहे हर घरमध्ये हर राज्यात देशात आणि पूर्ण जगामध्ये वीज आहेस आहे विजेशिवाय कोणीच काही नाही करू शकत विआ चार्ज मोबाईल फोनं चार्जिंगला लावायसाठी वीस पाहिजे टी वी लावायला वीस पाहिजे आणि फॅन लावायला वीस पाहिजे सर्व काही काम करायला वीस पाहिजेस तर अग जर हे वीज ला गेली लाईन खंडित झाली तर खूप काही प्रॉब्लम येते उन्हाळ्याच्या सीजनमध्ये जर असं राहते की जर घरी सगळ्यांच्या घरी कूलर फॅन ए सी वगैरे लावून राते आणि त्यामध्येस जर वीज खंडित झाली तर सर्वांचं खूप खूप खूप गरमी होते त्यांना इतकी गरमी होते म्हणून ते लोक सर्व खिडकी फॅन सर्व ओप खय खुलं करून देतात घरचं तरी पण तिथे कोया त्यांना खूप गरमी होते म्हणून ल ते लोक त्या टायमात चार्जिंग मोबाईल पण नाही करू शकत आणि फॅन पण नाही लावू शकत ए सी पण नाही लावू शकत आणि कूलरसुद्धा नाही लावू शकत म्हणून च्या ऑ विजेशिवाय आशच्या जमान्यात काहीस नाही आहे वीज आहे खूप खूप खूप इम्पॉर्टंट आहे